जुनी गाणी आणि आजची गाणी यात जमीन आसमानचा फरक आहे जुनी गाणी हे अतिशय अर्थपूर्ण होते नवीन गाण्यामध्ये कुठलाही अर्थ राहिलेला नाही जुन्या गाण्यांमध्ये एक लयबद्धता होती संगीतामध्ये एक कानाला मंत्रमुग्ध करणारी लयबद्धता होती नवीन गाणे हे अतिशय घाणेरडे आणि व्हल्गर वाटतात जुन्या गाण्यांमध्ये भावनिक आल्हाद होता जुन्या गाण्यांमध्ये अर्थपूर्णता होती नवीन गाणे हे अर्थहीन आहेत त्यामुळे जुन्या गाण्यांमध्ये अतिशय अमृतवाणी आहे असे मला वाटते